भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि येथे अनेक धर्माचे अनुयायी शांततेत एकत्र नांदतात त्यामुळे भारतात अनेक धार्मिक स्थळे आहेत जी फक्त त्या धर्मापूरती मर्यादित नसून सर्व धर्मीय लोक तिथे श्रद्धेने भेट देतात ही स्थळे केवळ धार्मिकच नाहीत तर ऐतिहासिक सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातही अत्यंत महत्त्वाची मानली जातात भारतातील काही प्रमुख धार्मिक स्थळे अशी आहेत काशी विश्वेश्वर मंदिर वाराणासी वैष्णोदेवी मंदिर जम्मू काश्मीर तिरुपती बालाजी मंदिर आंध्र प्रदेश गोल्डन टेम्पल अमृतसर जामिया मस्जिद दिल्ली बोधगया मंदिर बिहार शिर्डी साईबाबा मंदिर महाराष्ट्र रामेश्वरम मंदिर तामिळनाडू अजमेर शरीफ दर्गा राजस्थान केदारनाथ व बद्रीनाथ उत्तराखंड या सर्व ठिकाणी लाखो भाविक दर वर्षी श्रद्धेने भेट देतात माझे आवडते धार्मिक स्थळ काशी विश्वनाथ मंदिर काशी ज्याला वारणसी असेही म्हणतात हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक मानले जाते येथे असलेले काशी विश्वनाथ मंदिर हे भगवान शंकरांना समर्पित आहे आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे असे मानले जाते की येथे मृत्यू झाल्यास मोक्ष प्राप्त होतो त्यामुळे काशीला मोक्ष नगरी असंही म्हणतात काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा आहे हे मंदिर अनेक वेळा नष्ट करण्यात आले आणि पुन्हा पुन्हा उभारले गेले आजचे मंदिर महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी आठराव्या शतकात बांधले हे मंदिर गंगेच्या काठावर वसले असून येथे गंगा आरती हा दिव्य अनुभव मानला जातो माझे या ठिकाणी विशेष आकर्षण आहे कारण इथे एक अद्वितीय शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणवते मंदिराच्या परिसरातील वातावरण गंगेचे दर्शन आणि भजनपूजनाचा आवाज मनाला प्रसन्न करतो येथे गेल्यावर आपोआप ध्यान आणि भक्तीची भावना जागृत होते तसेच वाराणसी हे शास्त्र संगीत आणि साहित्याचा खजीना मानले जाते संत तुलसीदास कबिर आणि रविदास यांचे हे कर्मभूमीचे ठिकाण आहे इथला संपूर्ण परिसर जणू आध्यात्मिकतेचा एक अनुभव देतो